हॅलो हां सिद्धेश्वर किराणा दुकान बोला

हो हो मॅडम दहा प्रकारचे गहू आहेत आपल्याकडे तुम्हाला कोणता हवा आहे याच्या अजून तुम्ही कोणाकडंन घेतला होता का बरोबर एकवीस एकोणनव्वद आहे त्याच्यानंतर अजून चार पाच प्रकारचे गहू आहेत बासम शरबती आहे बन्सी आहे हो आहे ना खिरीसाठी वेगळ्या प्रकारचा गहू आहे आपल्याकडे मॅडम तुम्ही एकदा सेवा देऊ शकता का आमच्या दुकानाला तुम्ही येऊन बघा मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे दाखवतो हो हं खपली गवाची किंमत साधारणपणे साठ ते पासष्टमध्ये आहे कारण त्या तो कमी प्रमाणात आपल्याकडे असतो पण तो त्याची खीर मात्र छान होते हं हो एकदम स्वच्छ मॅडम खडे बिडे अजिबात नाही याच्या अजून तुम्ही काही किराणा घेतला आहे का आमच्याकडून हां हां मग हो तांदूळ पण आहेत कशी वाटली तुम्हाला आमची क्वालिटी मग हो हां हो आहेत ना हातसडीचे आहेत इंद्रायणी आहे इंद्रायणीमध्ये पण दोन प्रकार आहेत तुम्ही येऊन बघा दोन्ही प्रकार छान आहेत आणि बाकीचं तुम्ही काय काय घेतलं तेल वगैरे घेतलं आहे का आमच्याकडून ऑफर आहेत आमच्याकडे बरं बरं काय नाही आपण बदलून देऊ शकतो तुम्ही घेऊन येत जा आपण लगेच बदलून देऊ तुम्हाला एवढी खात्री ठेवा आमच्यावर हो नक्की नक्की नक्की नक्की हो सगळं साहित्य आहे सगळं साहित्य आहे स्वच्छ आहे सगळं खडे वगैरे काही मिळणार नाही तुम्हाला सगळं फ्रेश माल आहे आपल्याकडे सगळा दोन्ही आहे हा पेमेंट दोन्ही आहे ऑनलाईन कॅश दोन्ही आहे ओके ओके ओके ओ थ